मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे मराठी भाषेला महाराष्ट्रामध्ये खूप प्राधान्य आहे मराठी भाषेसाठी खूप नेते लढत आहे महाराष्ट्रामध्ये आणि लहान मुलांना सगळ्यांना मराठी भाषा ही आलीच पाहिजे मराठी मराठी ही महाराष्ट्र महाराष्ट्राची शान आहे मराठी भाषा ही मराठी भाषा ही खूप महाराष्ट्रामधे खूप मोठ्या प्रमाणात बोलल्या बोलल्या जाते मरा मराठी लोकांची मराठी भाषावर खूप वक्तृत्व असते भारता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला खूप प्राधान्य आहे भारतात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या चौदा कोटी लोकसंख्या मराठी भाषेची आहे मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे लहान मुलांना मराठी भाषा शिकवल शिकवणे खूप गरजेचे आहे कारण मराठी भाषेला खूप प्राधान्य आहे ऐतिहासिक काळापासून मराठी भाषा बोलली जाते वेगवेगळ्या ठिकाणी मराठी भाषेचं उत्कृष्ट आहे